हां हां मॅडम मला हां मी वैष्णवी शेटे बोलते आहे हॅलो हां मला आहे ना मेकअप करायचं आहे तुमचं हां तुमच्याकडून तर काय तुमचं रेट आहे म्हणजे काय घेता तुम्ही

हां मला ब्रायडलचे दोन मेकअप करायचे आहे एक विधी लूक आणि एक रिसेप्शनचा हां हां हां लोकेशन माझं आहे हां इथे रत्नागिरीलाच हॉलमध्ये आहे हां हां एक सकाळी बारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत असेल हां ते विधी लुक आधीच आहे त्याच्यानंतर रिसेप्शनचं असं हां

हां वि विधी लुकमध्ये तुम्ही नऊवारी वगैरे नऊवारी नेसवायची असणार माझी हेअरस्टाईल त्याच्यामध्ये हां हां त्याच्यामध्ये आणि तो मेकअप मला कसा तुम्ही डार्क करणार ना हां नाही हां मला नऊवारीवरती डार्कच लागणार आहे विधी लुकसाठी हां त्याच्यावरती हेअरस्टाईल पण खोपा टाईपच लागणार असं हां त्याच्यामध्ये आणि ते त्याच्यानंतर मग ते विधी लूक झाल्यावर रिसेप्शनचा तो मेकअप मला लाईट लागणार आहे हां हां नाही नाही नाही तुमच्याकडून तुम्ही काय चार्जेस जास्त घ्याल ते देईन मी

हो आहेत ना मी सेंड करेन तुम्हाला तसे मला लागतील आणि रिसेप्शनला मला हेअरस्टाईल जरा थोडीशी कर्ल्समध्ये असे लागेल असं हां हां आणि एकदम पूर्ण लाईट मेकअप लागणार आहे मला हो रिसेप्शनचा आणि त्याच्यामध्ये आधीचं पण प्री वेडिंगचं वगैरे तुम्ही करता का मेकअप हो फोटोशूटसाठी आ हां फोटोशूट आहे त्याच्यामध्ये माझं तर ते त्याचं पण मला मेकअप लागेल करायला ते पण हां ते पूर्ण चार्जेस मला सांगा तसं मी ठरवेन मग कसं काय ते

हां पण प्री वेडी प्री वेडिंगला तुम्हाला लोकेशनला यायला लागेल तिथे ते आता कुठे असेल ते मी सांगेन तुम्हाला आधी काय माझं ठरलं नाही आहे ते हां हां ठरलं की मी तुम्हाला सांगते कसं कुठे यायचं काय ते त्याचं मेकअप तुम्ही कसा करू शकता हेअरस्टाईल वगैरे तुमच्याकडे तुमच्याकडे काही

हो चालेल ठीक आहे ओके थँक्यू मॅडम हो बरं भेटू हो